लोकसत्ता हे खूप छान असं मासिक हे आपल्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर ते पूर्ण आपल्या भारतामध्ये प्रसारित होताना दिसतं या मासिकामुळे खूप असं आपल्याला नॉलेज अव्हेलेबल होतं हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे लहान मुलांसाठीही त्यामध्ये डिफरंट डिफरंट ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात त्यामुळे ते लहान मुलांच्याही फायद्याचं आहे त्याच प्रकारे जे वयवृद्ध आहेत त्यांच्यासाठीही ते खूप महत्त्वाचं आहे आज आपण पाहतो की कॉम्पिटिशनची सगळं जग आहे आणि ह्या कॉम्पिटिशन्समध्ये आपल्याला जनरल नॉलेजची माहिती होणं आणि ती जनरल नॉलेजची खूप चांगल्यापैकी माहिती आपल्या आपल्याला लोक लोकसत्ता हे मासिक वृत्तपत्र आपल्याला अव्हेलेबल करून देतं आणि या वृत्तपत्रामुळे आपल्याला आपल्या अकॅडमिक किंवा शाळेच्या किंवा कॉलेजच्या शिक्षणामध्येही ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं त्यामुळे मला हे लोकसत्ता जे वृत्तपत्र आहे ते खूप आवडतं